हॅलो नमस्कार दादा महेशदादा मी गजू बोलतो आहे गजू पाटील मला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढायचा होता तुमच्याकडे आहे असं मला कळलं होतं मला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढण्यासाठी थोडी फार माहिती द्या ना त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात किती पैसे लागतात हे थोडंफार त्यामार्फत मला कळलं तर खूप मोठं तुमचं योगदान होईल